भाषा भाषा म्हणली की आपल्या डोळ्यासमोर आपल्याला विविध प्रकारचे प्रदेश डोळ्यासमोर तरळून जातात महाराष्ट्रामध्ये म मराठी भाषा मराठी भाषा ही उच्च दर्जाची भाषा आहे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलेले आहे आणि मराठीमधून संस्कृत तयार झाले संस्कृतीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीनी संस्कृतमधून आपल्याला मराठीमध्ये भगवद्गीता ही ज्ञानेश्वरी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामुळे मराठी भाषा ही खूपच सुंदर आहे म्हणायला हरकत नाही आणि गुजराती गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते आपल्या तर कर्नाटकमध्ये कानडी भाषा बोलली जाते तामिळनाडूमध्ये तामिळनाडू भाषा बोलली जाते केरळमध्ये मल्याळम तेलंगणामध्ये तेलगू भाषा बोलली जाते बिहारमध्ये बिहारी भाषा बोलली जाते उत्तर प्रदेशमध्ये हिंदी भाषा बोलली जाते आणि का काश्मीरमध्ये काश्मिरी भाषा बोलली जाते अशा विविध प्रकारच्या भाषा आपल्या भारतामध्ये आहेत आणि सर्व भाषा आपल्याला याव्याच आणि त्यातल्या त्यात मराठी हिंदी तर आवश्यकच आहे मराठी हिंदी ही आपण भाषा बोलायलाच पाहिजे मराठीमध्ये खूपच सुंदर अशी भाषा आहे की प्रत्येक शब्दा शब्दालासुद्धा वेगवेगळे अर्थ निघतात मराठी भाषेमध्ये ती मराठी भाषा उच्च कोटीपर्यंत गेलेली आहे त्यामुळे आपल्याला मराठीचासुद्धा अभिमान आहे आणि प्रत्येक भाषासुद्धा अवगत केला करायला हरकत नाही प्रत्येक भाषेचा आपणच जोपासना केली पाहिजे अशा ह्या सर्व भाषांमध्ये आपण पैलू गाठायला पाहिजे